किसान चालतो का फिरायला जाऊ हा कुठे जायचं मग हो हो खूप दिवस झाले आप कुठे गेलो नाही मग काय हा चला म्हटलं फिरून यावं

मग कुठे माझ्या इकडची फॅमिली आणि तुमच्याकडची फॅमिली सोबतच जाऊ ना

माझी पण आई बाबा बहीण भाऊ हो

हो डबे घेऊन जाऊ घरूनच

मग किती तारखेला जायचं ठीक आहे ना मग जाऊ पंधराला हो हो चालते हो

हो हो चालते ना

हो नक्की